प्रत्येकाच्या जीवनात खेळ हा भरपूर महत्त्वाचा आहे कोणताही खेळ असो तो मैदानी खेळ असो किंवा आपला बैठा खेळ असो खेळ जे मैदानी खेळ आहेत त्याच्यामुळे एकतर एक चांगल्या प्रकारचा व्यायाम होतो कोणताही खेळ असो तो फुटबॉल असो क्रिकेट असो व्हॉलीबॉल असो कबड्डी असो खोखो असो कोणताही खेळ घ्या त्या खेळामधून आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आपलं शरीर बळकट राहतं शरीर बळकट राहिल्यामुळे मन पण बळकट राहतं तंदुरुस्त राहतं आपल्याला स जे काही आजारांपासून आपल्याला ते मुक्त ठेवतात तणावापासून खेळ मुक्त करतो तर खेळ भरपूर महत्वाचा आहे त्याचा चांगलाच परिणाम प्रत्येकाला दिसून येतो बैठे खेळ म्हटलं तर आपलं कॅरम झालं किंवा बुद्धिबळ झालं त्यानेही आपल्या बुद्धीला चालना मिळते जसं शरीराचा व्यायाम व्हायला पाहिजे तसा आपला मेंदूचा पण व्यायाम व्हायला पाहिजे म्हणजे मेंदू मेंदू पण काही ना काही तरी विचार करत राहिला पाहिजे त्यालाही वेगवेग अशा प्रकारचं खाद्य मिळालं पाहिजे तसं शरीराला व्यायामाद्वारे खाद्य मिळतं तर कोणताही प्रकारचा खेळ असो त्याचा चांगलाच परिणाम होतो म्हणून प्रत्येकाने खेळ खेळत राहिलं पाहिजे